रात्रीचे दीड वाजले होते एस टी स्टँडवरून कॅब डायव्हरला मी कॉल केला आणि कॅब ड्रायवर बऱ्याच ठिकाणी मी रिक्वेश्ट करून सुद्धा मला भेटले नाहीत पण एक सुधाकर नावाचा कॅब डायव्हर मला भेटला आणि त्याने माझ्या रिक्वेस्टला होकार देऊन मला रात्री दीड वाजता सांगली एस टी स्टँडपासून खूप पाऊस पडत असताना सुद्धा मला मिरजेमध्ये मिरजेच्या अलीकडे सिद्धिविनायक हॉस्पिटलपशी सोड सोडलं तर ते सोडत असताना तो स्वतः एवढ्या रात्री दीड वाजता खूप पाऊस पडत असताना सुद्धा तो तयार झाला व त्याने मला घरी अगदी सुखरूप सोडली हो तो परत येताना स्वतःचा धोका पत्करून सुद्धा परत आला आणि त्याने मला खूप चांगली सेवा दिली आणि ही सेवा देत असताना तो ही आजारी होता त्याला खोकला येत असताना थोडा ताप येत असताना तरीसुद्धा त्याची त्याने स्वतःची जीवाची पर्वा न करता माझ्या विनंतीला मान दिला व मी जास्त रिक्वेस्ट केल्यामुळे इतरांच्या पेक्षा सुदाकर या डायव्हरने मला लगेच रात्रीच्या प असल्या धो धो पडणाऱ्या पावसात सुद्धा विजा चमकत असताना सुद्धा मला सोडले त्याबद्दल हा डायव्हर सुदाकर याचे मी खूप खूप आभारी आहे त्याच्यासाठी त्याला मी पूर्ण पाच स्टार देतो व त्याचा खूप खूप आभारी आहे